यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात हॉस्पिटल अवेलेबल आहे गवर्नमेंट हॉस्पिटल झाले प्रायवेट हॉस्पिटल झाले कुठंही गेलं तरी हॉस्पिटलची कमतरता यवतमाळेत नाही येत तिथे चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध आहे जे पेशंट आहे त्यांची खूप चांगल्या प्रकारे केअर घेतली जाते गवर्नमेंट हॉस्पिटल असूनसुद्धा तिथे सगळ्या त्यांच्या सुविधा पुरवल्या जातात जे पेशंट आहे आणि खूप चांगलं त्यांचं ट्रिटिंग हे आहे पुन्हा यवतमाळमध्ये प्रायवेट हॉस्पिटल्स खूप जास्त आहेत आणि तिथे पेशंटसची केअरपण चांगल्या प्रकारे घेतली जाते गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या लसी अवेलेबल आहे जे लहान शिशू आहे त्यांच्यासाठी पण आधीपासूनच्या सगळ्या जितक्याही लसी आहेत त्या येथे अवेलेबल आहेतच आणि पुन्हा इथे पेशंटला त्यांच्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवणसुद्धा उपलब्ध आहे ते पण फ्री फ्री ऑफ एनी कॉस्ट नो कॉस्ट देअर